हां बोला अहो आपल्या घरी आता लग्न करायचंय आपल्या मुलीचं कसं करायचं ना ना मंडप कसा घालायचा केटर कोण बनवायचं कपडे कुठं घ्यायचं बस्ता सोनं कुठे घ्यायचं केटर बनवायचं कसं करायचं थिएटर कोण आहे आपल्याकडे बपे ठेवायचं का पंगती वाढायच्या लोक जेवतील का व्यवस्थित बापे वाढलं तेवढं मनुष्यबळ नाही मग आपण बपे ठेवायचं का ते म्हणतात तुम्हाला काय करायचं उन्ह्याळ्यात का हिवाळ्यात उन्हाळा म्हणजे उन्हाळ्यात फार ऊन असतं हिवाळ्यात थंडी अस असते कोणत्या मोसमात ठेवायचं असं वाटतं तुम्हाला अन उन्हाळ्यात जर ठेवला आपण पाण्याचा त्रास होईल हिवाळ्यात ठेवल तर थंडी लोकांना पांघरायची आणावी लागतील बेड पाहिजेत गाद्या पाहिजेत ज सोय होईल का आपल्याकडे देवब्राह्मण कधी करायचां मग बरं झाली ना सगळी तयारी ठीक